हॅलो हां हां बोला ना

हां हां बोला तच हा दोन अडीच लाख लाखापर्यंत

हो हो करू शकेल ना ह हो तरी पण

हो हो हां हां मेहेंदीच्या दिवशी पण यायचं आहे का लग्नाची सि डी पण बनवायची आहे का आमच्याकडून की तुमच्याकडून मंजुषा स मंजुषा फोटो स्टुडिओ हां हां बरं तर त्याचे पैसे वेगळे लागेल आ हो हो कपडे कोणा कोणाचे पाहिजे कपडे मुलामुलींचेच पाहिजे का समज बाकी जणांचे पाहिजे अजून कोणाचे नाही पाहिजेन मग कितीचे फोटो काढायचे आहेत तुम्हाला हो हो करते मी कमी जास्त पण तरी पण हो का ठीक आहे मग ठीक आहे भेटून जाईन भेटून जाईन